हां दिशा वाहतूक एजन्सी ना हां आम्ही तुमची कार रेंटवर घेतलेली सोबत ड्रायव्हर होता फक्त मला थोडासा अभिप्राय द्यायचा होता कारण मी आत्ता जस्ट पुण्याहून मुंबईला आलो आहे तर मला फक्त असं वाटलं की तुम्हाला काही गोष्टी सांगायला हव्यात आहेत का तुमच्याकडे वेळ थोडा अच्छा पहिली गोष्ट तर अशी की तुम्ही सांगितलेलं त्याच्यामध्ये ए सी चांगला वर्क करतो जेव्हा आपण पहिल्यांदा बोललेलो त्यावेळी पण तसं काहीच मला जाणवलं नाही आम्ही गाडीमध्ये तीन जणं होतो तिन्ही लोकांचा सेम अनुभव आहे की आम्हाला तिघांनाही व्यवस्थित ए सीचा फायदा घेता आला नाही तर आपण जे आपण जे एक्स्ट्रा पैसे घेतलेले कारण आपण बोलताना त्याविषयी बोललेलो की जर ए सी लागणार असेल तर एवढा एवढा एक्स्ट्रा खर्च असेल वगैरे बाकीच्या गोष्टी तर ते काही झालं नाही व्यवस्थित दुसरी गोष्ट मागची बॅक सीट जी आहे उजव्या साईडची त्या ठिकाणी सीट फाटलेली होती अक्षरशः फाटलेली सीट होती आम्हाला कधी जाणवलं की जेव्हा आम्ही बरंच म्हणजे पुण्याहून जेव्हा बरंच बाहेर पडलो त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा जाणवलं यस नाही मला नाही वाटत आहे की हे थोडंसं बरोबर आहे कारण आपण जर पूर्ण पैसे देतो आहे आणि तुम्ही जर इतकी तुमची चांगली कंपनी आहे तुम्ही इतकं चांगलं बोलताय लोकांशी तर हे मला काही बरोबर वाटलं नाही आणि महत्त्वाचं असं की इथून पुढे मी तुम्हाला वाटत नाही की कोणत्या गोष्टीसाठी रेंटवरती कार मागेल म्हणून कारण की ॲक्चुअली अनुभव खूप खराब आला आहे पुढच्या महिन्यामध्ये विचार होता डोक्यात की ट्रीप प्लॅनिंगसाठी वगैरे तुमच्या कार आम्ही रेंटवरती घेऊ पण अनुभव तरी काय चांगला आलेला नाही आहे तर याची फक्त तुम्ही दक्षता घ्याल मा माझी फक्त इतकीच काळजी होती की अभिप्राय म्हणून सांगावं कोणाला तरी पण मला व्यवस्थित वाटलं नाही आणि इवन एक दोन वेळा गाडीमध्ये हवा कमी आहे असं मी ड्रायवरला सांगितलं पण ड्रायव्हरने इतकं लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे आणि घाटातून पुढं आल्यानंतर आमची गाडी पंक्चर सुद्धा झालेली तर मला वाटतं की हे तुमचं जे चालू आहे ते गाडींची ही सर्व्हिसिंग वगैरे करता ती काही योग्य प्रकारे होत नाही असं जाणून येत आहे तर इथून पुढे फक्त त्या गोष्टीची काळजी घ्याल आणि थोडंसं वाईट वाटलेलं आहेच की पैसे खूप जास्त घे घेतले गेलेले आहेत आणि तशी सर्विस आम्हाला काय व्यवस्थित मिळाली नाही ठीक आहे चालेल ओके थँक्यू ब बाय